हां बोला स हां बोला सर बोला हव हव ग गाडी रिपेरिंगला पाठवली होती हो

हव सर हव हव

सर ते बॅटरी आम्ही सहा महिन्याच्या अगोदरच टाकली होती तिची जर वॉरंटी पिरेड असंल तर आपण चेंज करून टाकू रिफ्रेश करून टाकू नाही तर पाहू ते काय होते दुरुस्त करा ते काय तर आणि पुन्हा ते काय अं स्टेरिंगच्या खाली चाकाखाली आवाज येतो घरघर असा तेही पाहून घ्या अजून डिप्रेशनवरून मागच्या चाकामध्ये थोडा आवाज येतो तोही चेक करून घ्या त्याचं काय एस्टीमेट हां ठीक ठीक हो ठीक आ आहे बोला सर

रिप्लेस करून टाकू सर ते हो तो तोही चेंज करून टाकू आपण हां हां त्याचं एस्टीमेट वाढेल थोडं पण करून टाका ते ठीक आहे ठीक आहे हव हो ऑईल चेंज केला आहे मला मागेच केला आहे थोडं हां आणि के तुम्ही प परत केव्हा देणार किती वेळ लागंल त्याला ठीक आहे स

ठीक आहे सर ठीक आहे ओके हां